माझी बाग तर खूपच छान फुलते तिला बघून मला नेहमीच आनंदाचे क्षण आठवतात जे मी माझ्या मुलांबरोबर पण घालवते जशी माझी गुलाब चाफा मोगरा केवडा ही जी फुलं आहेत जी येतात जसा जसा त्याचा बहर येतो तसा तसा त्याचा सुगंंध माझ्या बेडरूमध्ये आणि घरातसुद्धा सगळीकडे पसरतो ही झाडी फुललेली पाहून मला नेहमीच आनंद येतो जर मला कुठल्याही गोष्टीचे टेन्शन असेल किंवा मुलांच्यावर राग आलेला असेल किंवा काही अशा गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झाले नसतील तेव्हा मी माझ्या परस बागेत जाऊन माझ्या फुललेल्या बागेकडे पाहाते त्या फुललेल्या बागेला पाहून मला नेहमीच आनंद येतो ती फुलं त्या फुलांचा रंग त्या फुलांवर येणारे भवरे त्याच्यावर येणारी फुलपाखरं ही बघून मी नेहमीच आनंदित होते आणि त्याच्यामुळे एक मला न नवीन उत्साह येतो त्या उत्साहामुळे माझा राग कुठल्या कुठे पळून जातो नक्कीच त्याचा मला भरपूर फायदा होतो त्यामुळे माझी जी बाग आहे त्याच्यात मी नेहमी खूप काळजीपूर्वक रोपं लावते त्याची काळजी घेते अन त्या काळजीमुळे माझी परस बाग खूपच फुलत चालली आहे